ज्याच्या शेतामध्ये विहीर वगैरे नाही आहे तर ते लोकं पिकांसाठी पाण्याची गरज असता तर ते तर साईडने शेताच्या साइडने कॅनल असतात तर तिथून ते पाईपलाईनने पाणी घेतात पाण्याची खूप गरज आहे आता पिके शेंगदाणा पेरला गहू पेरला तर पाण्याची खूप गरज आहे पाण्याशिवाय पीक कसं वाढणार तर ते लोकं साईडने कॅनल आहे कॅनलमध्ये भरपूर पाणी असतात धरण पं धरणामध्ये खूप सारं पाणी असतात त्याच्यामुळे ती लोकं त्याच्यातून पाइपलाईनने पाणी घेतात खोदकाम नाली वगैरे करून पाणी घेतात ते पिकांना जर पाणी ओढलं तरच पिकं वाढेल ना तर पा धरणाचं पाणी घेतात आणि ज्यांच्या शेतामध्ये पा धरण आहे ते मोटारने पाणी घेतात स्फिन्कर वापरतात जसं काहीकाही लोकं जसं पाणी स्कॅनलचं पाणी वापरतात कोणाकोणाच्या जसं शेतात साईडने खूप लांब असतात पा कॅनल वगैरे तरी ते लोकं कॅनल त्यांना ऑप्शन नसतो ना कॅनलचं पाणी घेतल्याशिवाय तर ते कॅनलचं पाणी घेतात आणि पिकं वाढवतात काहीकाही खूप ओलतीच्या ओलतीची जमीन असली तर काही टेंशनच नाही त्यांच्या शेतात विहिरीच असतात विहिरीचा मोटारने पाणी घेतात मोटारने पाणी येतं विहिरीचं ते पीक वाढवतं कोणाकोणाच्या शेतात नाही राहत विहीर तर त्यांना ऑप्शन नाही मग कॅनलचं पाणी घेतल्याविना तर ते कॅनलचं पाणीच घेतात कॅनलच्या पाण्याने स्वी शेतामधलं प्रत्येक पीक वाढवतात पाणी प पिकांना पाण्याचीच गरज आहे ना त्याच्याविना पाण्याविना कसं वाढणार पीक तर पाण्याचं कॅनलचं पाणी बाराही महिने तर नाही राहत पण राहते सहसा पाणी राहते आणि कॅनलच्या पाण्याने स शेती पीक वाढवते ज्या टाईम कॅनलला पाणी राहत नाही त्या टायमाला ते शेतकरी पीक पिकवू शकत नाही